हां मी सचिन घ्या घ्यार बोलतो आहे मला महाराष्ट्र दर्शनासाठी महाराष्ट्रात यायचं आहे तेथील ऐतिहासिक काही स्थळं आहेत तर इ त्याच्याबद्दल मला माहिती पण हवी आहे इथल्या इथला दौरा करण्यासाठी एक चांगली माहिती तुम्ही सांगू शकता का

हां हां ओके ओके ठीक आहे ठीक आहे क करू याच्यावर परत कॉल करू